शिक्षण घेण्याने जीवनात मदत म्हणजे जीवन जगताना शिक्षणाची मदत प्रत्येक स्टेपला म्हणजे कुठे राहायचं कसं बोलायचं कोणत्या व्यक्तीसोबत कसं बोलायचं त्यानंतर व्यवहारामध्ये कशा प्रकारे आपली वागणूक असली पाहिजे सामान्य माणूस म्हणजे शिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस दोन जर माणूस पुढे असेल ना तर ओळखून येते त्याच्यातला फरक ही व्यवहारामध्ये असेल नाही तर आणखी कोणत्या गोष्टीमध्ये असेल बोलण्याचालण्यातून असेल वागणूकीतून असेल रिस्पेक्ट कशी केली पाहिजे पुढच्याची आणखी तेच नाही तर जीवन कशाप्रकारे जगलं पाहिजे कोणत्या जीवनात अडचणी आल्यानंतर अडचणीचा सामना कशाप्रकारे केला जाते हे त्यांच्याकडे सर्व पेशन्स आहे सर्व गोष्टी आहे अशिक्षित माणसाला कसं तेवढं ज्ञान नसते तो कोणते पण डिसिजन घ्यायच्या आधी विचार करणार नाही त्याचा रिझल्ट काय येणार ते बघणार नाही डिसिजन घेऊन देणार आणखी त्याची फसवणूक पण होऊ शकते शिक्षित माणूस असेल त्याची फसवणूक करणार पुढच्याकडून थोडा कठीणच आहे पण अशिक्षित माणूस असेल त्याची कुठल्या पण प्रकारची कशी पण फसवणूक करू शकते त्यामुळे शिक्षणाशिवाय तर पर्याय नाही शिक्षण हे तर कोणी पण असेल तरी कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे